आता मला माझ्या भागात किती केंद्र आहे त्याबद्दल जास्त काही माहिती नाही पण जेवढं मला माझ्या कानावर पडलं ते मला वाटतं दोनशेच्या पुढेच असणार केंद्र आता त्यात पण भाग पडतो प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट आता प्रायव्हेट तरी खरंच खूप आहेत गव्हर्नमेंट बोलायला गेलं तर काय बोलणार गव्हर्मेंटबद्दल म्हणजे आता त्यांचे शाळाच बघा तर म्हणजे शाळाबद्दल बोलायचं खूप आहे तर आता मला काय जास्त माहीत नाही त्यांचे किती आहेत क्रीडा केंद्र पण मला प्रायवेटबद्दल जरा जरा माहिती आहे तर प्रायव्हेट केंद्र तर खरंच खूप असणार दोनशेच्या पुढे तर असणारच असणार तर ते पण त्यांचं डिपेंड करतं त्यांची सुविधा ते कशी देतात त्यांच्या फीजवरच असणार पण जेवढं माझ्या ऐकण्यात आले आहेत ते मोठे मोठे क्रीडा केंद्र असतात त्यांच्या फीजनुसार तरी तिकडे वेल मेंटेंड स्टाफ असतो परत स्विमिंग पूल असणार चांगल्या प्रकारचं त्यांना फूड देणार असणार त्यांच्या फिजिकल हेल्थवरती फोकस करतात त्यांचे मेंटल हेल्थवर पण फोकस होईल असं त्यांच्यासोबत वागणं केलं जातं त्यांचं डेली शेड्यूल असतं पूर्ण स्ट्रिक्टली डिसेंट सगळं त्यांचं कोचिंग केलं जातं कोचिंग त्यांची लेवल नंबर वनच असते त्यात काय हेच नाही त्यानंतर तिकडे परत मोठे मोठे मॅचेस होत असतात मग आपले स मोठे मोठे खेळाडू जे आता क्रिकेट टीममध्ये आणि खेळतात ते पण इकडे व्हिजिट करायला येतात त्यांचे पण कोचेस अस कोचेस असतात ते पण तिकडे येऊन जातात असे मग त्यांचं चालूच असतं आणि क्रिकेट क्रिकेटचे केंद्र आहेत तिकडे खरंच सगळंच नक्की चांगलं असणार त्यांचे रूम असतात रूम पण चांगलेच असणार मला माझ्या एकदा भावाने एका क्रिकेट केंद्राचा फोटो दाखवला होता ते बघून तरी मला वाटलं अहाहा काय भारी हॉटेलसारखं आहे पण नक्कीच त्याची त्याची मंथली फी पण खूप होती तेच मग तेच मग अशी मी जसं बोलले ते डिपेंड करत जशी फी असणार तसं तुम्हाला तिकडे सुविधा मिळणार पण दोनशेच्या पुढे आहेत म्हणजे त्याच्यातले नक्कीच बहुतेक तरी चांगलेच असणार क्रीडा केंद्र मुलं पण तिकडे खूप असतात सगळेजणं आता क्रिकेटवर खूप फोकस करायला लागले आहेत नक्कीच तिकडे खूप मोठा स्कोप असल्यामुळे कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे पण बघायला गेलं तर सगळे केंद्र पण चांगले आहेत आणि सुविधा पण खरंच खूप चांगले आहेत असं मला ऐकण्यात तरी आलं आहे